हां मी तर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेजमधून बोलत आहे ते तिथली पि प्रिन्सिपल तर तुझं ॲडमिशन करायचं होतं ना तिथं मेडिकल कॉलेजला अच्छा तर मग तुला तुझं शिक्षण कुठून झालं आहे बारावीपर्यंतचं रेग्युलर क्लासेस केले आहेत का अच्छा मग तू नांदेडचीच आहे तर मग तुला इथंच का ॲडमिशन घ्यायचं आहे या कॉलेजला अच्छा मग तुला बायोमध्ये नीटमध्ये किती मार्क होते साडेसहाशे प्लस अच्छा तू किती बायोमध्ये किती पडले अच्छा नीटमध्ये म्हणत आहे नीटमध्ये बायोमध्ये किती होते तीनशे होते अच्छा मग तुला म्हणजे डॉक्टर का बनायचं अच्छा ठीक आहे मग हीच का निगड निवडलीस हा कॉलेज का निवडलीस तू ॲडमिशन करण्यासाठी म्हणजे तू तिकडं दुसरे उत परभणी वगैरे कुठेही जाऊ शकत होतीस ना

बरं बरं ठीक आहे तर मग ॲडमिशन प्रोसेस हे तुला इथं आल्यानंतरच का हो हो कॉलेज फीज वगैरे तुला इथे आल्यानंतरच कळेल किंवा ते साईटवर जाऊन बघ ना गुगलच्या

बरं बरं डॉक्युमेंट्स वगैरे त्या साईटवर ॲवेलेबल आहेत ते डॉक्युमेंट्स ठेव म्हणजे जमा कर मग नंतर ये कॉलेजला मग होईल तुझं ॲडमिशन मार्क तर चांगले होते होईल तुझं ॲडमिशन काही प्रॉब्लेम नाही आहेत हो हो हो या ठीक आहे ठेवते